कुटुंबातील महिला मासेमारीमध्ये कशी मदत करतात स्त्रियांकडून विशेषतः कोणत्या गोष्टी केल्या जातात महिला समुद्रात मासेमारीसाठी का जातात कुटुंबातील स्त्रियांकडून मासेमारीमध्ये कोणती मदत होते यामध्ये सर्वप्रथम मासे साफ करणे माशाचं विभाजन करणे आणि माशांना अशा ठराविक ठिकाणी ठेवणे कोणत्या गोष्टी त्यांच्याकडून होतात त्यांच्या कडून जर मासे हे पकडण्यामध्ये ते एकत्र झाले असेल तर त्यांचं विभाजन करणे हे ठराविक चांगली गोष्ट त्यांच्याकडनं होते महिला मासेमारीसाठी समुद्रात स्वेच्छेने नाही जात त्यांना उदरनिर्वाहासाठी त्या समुद्रामध्ये मासेमारीसाठी जावं लागतं धन्यवाद